आर्यन कन्स्ट्रक्शन ना माझं बोलणं रोहित सरांशी होतं आहे रोहित सर मी नितीन बोलतो आहे माझी नागाव नागावमध्ये जागा आहे तर मला तिथे घर बांधायचं होतं तर त्याच्यासंदर्भात मला थोडी माहिती हवी होती नागावमध्ये माझी तीन गुंठा जागा आहे तर तिथे मला घर बांधायचं आहे वन प्लस वन डबलचं मला पुढे गार्डनदेखील पाहिजे आहे पार्किंगची सोय पाहिजे तर काय मला माहिती मिळू शकेल नाही सर मला सगळं तुमच्याकडूनच हवं आहे

अच्छा हां हां मला मला सांगितलंत तर बरं होईल सर

अच्छा लाइफ पण त्याची जास्त असेल

मला रोहित सर तुम्ही दोन्हीचे रेट दिलेत तर खूप उत्तम होईल मग त्यासंद तसं आपण बोलू फक्त माझी एक शर्त ही आहे की मला एक डबलचं पाहिजे पुढे गार्डन पाहिजे आणि पार्किंगची सोय पाहिजे अच्छा अच्छा

हां हां हां हां अच्छा तरी पण अंदाजे मार्केट रेट काय आहे आणि काय असू शकतील काय कलर वगैरे अच्छा कलर वगैरे सगळं तुम्ही करून देणार दोन हजार रूपये आहे स्क्वेअरफुटप्रमाणे अच्छा नाही मी नाव ऐकलं आहे तुमचं सर म्हणूनच मला तुमच्याशी बोलायचं होतं तुम्ही कवीत कधी ॲवेलेबल असाल ऑफिसमध्ये मी कधी येऊन भेटू अच्छा हां ठीक आहे साहेब आपण उद्याच भेटू मी उद्या येतो तुम्हाला फोन करून नितीन नितीन सूर्यकांत राजेशिर्के ओके ओके थँक्यू थँक्यू